हेलो हॅलो हां बोला ना हां सर्व प्रकारचे इथे माल उपलब्ध आहेत तुम्ही येऊन घेऊ शकता हां गहू ज्वारी आहे मसाले पदार्थ आहेत सगळं आहे बाहेरचं डिस्काउंट तीन टक्के डिस्काउंट आहे आणि गिफ्ट वगैरे काही नाही सध्यातरी संतूर साबण लायबॉय विविध प्रकारच्या आहेत मी तुम्हाला ऑनलाईन टाकू शकते माहिती ही तुम्ही हां आहेत ना बेकरी पण आहेत सगळी नाही नाही फक्त ग्रॉसरी आहे भाजीपाला नाही ठेवत आम्ही हां दोन्ही दोन्ही प्रकारचं करू शकतो आम्ही

हो हो देऊ शकतो आमचं माणूस येईल तुमच्याकडे

हां अच्छा हां नाही नवीन नाही सग सध्या तरी सगळा नवीन माल स्वच्छ माल आहे आणि तुम्ही तुम्ही तुमचा आड्रेस द्या आम्ही आमचं माणूस तुमच्या तिथे पाठवू हां अजून काही पाहिजे का अच्छा ओके चालतं आहे ठीक आहे हां हां